आम्ही आमचे पिकं विकण्यासाठी तसे तर आपल्या गावातले किंवा शेजारचे जे व्यापारी लोक असतात त्यांनाच विकतो कारण आम्हाला ते बाहेर नेऊन विकायला परवडत नाही कारण बाहेर नेऊन विकले तरी आमचं जास्त काही पैसे मिळत नाही आणि येण्याजाण्याचा खर्चसुद्धा होतो गाडीचे भाडे वगैरेपण लागते म्हणून आम्ही जेणेकरून आमचे पिकं हे गावातील जे व्यापारी असतात त्यांनाच विकतो तसं बाजार लई उपलब्ध आहे जसं पंचायत समि कृषी उत्पन्न बाजार समिती राहते चांदूरबाजारलापण आहे तिथंपण सगळं धान्य भाजीपाला फळ फळं विकल्या जाते किंवा अमरावतीला जर गेलो तर अमरावतीला पण मोठा मार्केट आहे अशी मार्केट खूप उपलब्ध आहे पण तिथं ज आम्ही कधी कधी एखाद्या वेळ जातो तर तेव्हा आमचं पण नुकसान होते कापूस विकाय झाला तर कापूसासाठी इथं बऱ्याच ठिकाणी कापसाचेपण आहे सूतगिरण्या आहे तर तिथे पण आम्ही विकू शकतो इथं राज्यामध्ये विकण्याचं आमचा कधी वेळ आला नाही कारण आम्ही इतर राज्यात कधी आमचा माल घेऊन गेलो नाही आम्ही एकतर चांदूरबाजारच्या मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा अमरावतीच्या मार्केटमध्ये जवळपासच आमचे आणि जास्तीत जास्त तर आमच्या इथले जे व्यापारी आहेत त्यांनाच आमचे पिकं विकतो